नमस्कार सर माझं नाव श्रुती बडगुजार आम्ही मागच्या महिन्यातन बिल भरलो होतो म्हणजे तर त्याच्यासाठी ना मला विचारायचं होतं कारण की मी आधीच बिल भरून दिलं होतं ना त्यामुळे हा कॉल महावितरण कार्यालयातच लागलाय ना आमी बिल भरलं होतं विजेचे आणि काय झालं ना ते मी गुगल पे ने पण भरलं आणि माझ्या पप्पांनी आधीच भरलं होतं तर ते दोनदा भरलं गेलं तर मग त्याचे पैसे परत येतील का की नाही त्याच्यासाठीच कॉल केला होता मी काय असेल बाकी एक मिनिट सर

तेच विचारायचं होतं मग ते पुढच्या महिन्यात येईल बिल जे बिल येईल त्याला त्याच्यात कट होईल ते पैसे की नाही डायरेकज फोन पे ला परत मला येऊन जातील मग मी त्याचं वाट पाहू का की कधी येतील असं तेच ना कारण की मग ते डबल डबल पैसे भरले जातील कारण की मी पण भरलं इकडून आणि माझ्या पप्पांनी पण भरलं तर मग ते पैसे डबल भरले गेलेले आहेत ना मग ते यायला पाहिजे ना असं अच्छा ठीक आहे सर तेच हां चालेल सर आणि सर असं म्हणजे ते युनिट फिरतं ते कसं समजेल की हे युनिट इतकं फिरलं काय झालं हां ते बिल ते युनिट पण असं वाटतंय ना की जास्त होऊन गेलेलंय म्हणून ते विचारायचं होतं तुम्हाला

चालेल सर आणि सर जर नाही आले पैसे मग परत तर मग काय करायचं त्याला काही बँकचे किंवा मग बिलचं काही तिथे प्रत्यक्ष महावितरण केंद्राला भेट देऊन करावं लागेल का की की डॉक्युमेंट सेंड करायचे माझं फोन पे केलेल्याचं हे की मी पैसे पे केलेले आणि वडिलांनी पण केले ठीक आहे धन्यवाद सर